बचत गटांना सरकारकडून बरेचसे कोर्स येतात उदाहरणार्थ शिवणकाम पार्लरचं बॅग बनवणं वगैरे असे बरेच कोर्स गवरमेंटकडून महिलांसाठी येतात त्या महिला करतात सुद्धा पण केल्यानंतर त्या घरातच बसून राहतात कारण आता एखाद्या महिलेने समजा बॅग बनवली तर ती बॅग सेल कुठं करायची ती बनवलेली बॅग कोण घेणार ते आपल्याकडंच पडून राहणार असं करून त्या महिला ज्या आहेत त्या पुढे काय करायलाच नाही मागत तर सरकार जसं कोर्स घेऊन येतो आहे तसंच त्या महिलांसाठी काम सुद्धा जरा आणलं तर खूप बरं होईल असं काम की कपडा वगैरे जर समजा द्यायचं झालं तर गवरमेंटच देणार त्याचे पैसे पण गवरमेंटच देणार फक्त त्या महिला काम करायला तयार आहेत असं जर काही त्यांना जर काम दिलं तर खूप बरं होईल